हॅलो हां बोला श्रावणी कोण माझा फ्लॅट तर दिवसातून हजार लोकं बघून जातात तू कोण ताई तुझं पूर्ण नाव नाही आहे का हां हां हां ह कुडेकर मावशींची मुलगी येतात येतात भरपूर येतात तसे माझे बऱ्याच ओळखी आहेत ना नाही तसं लोकं बघून जातात पण आता तू श कुडेकरांची मुलगी म्हटल्यावर तू चालशील मला तसं तीन पण मग मग भाडं पण जास्त घेईन मी पण मग असं थोडी माझा फ्लॅट किती छोटा आणि तुम्ही तिघी तिघी राहून त्याचं पार चित्र बदलून टाकाल बरं मी सांगते पण मग अजून कोणी मुलगी ॲड नाही व्हायला पाहिजे नाहीतर वेळेवर लोकांच्या कटकटी असतात नाही नाही अजून एक घ्या नाही नाही अजून एक घ्या मी अजिबात ॲडजस नाही करणार तुला ॲडजस करावा लागेल हां तर आता पुण्याच्या हिशोबाने मी तसं भाडं कमीच घेते आणि त्यात तू कुडेकरांची मुलगी म्हटल्यावर थोडं मी तुला सूट देते मी पंधरा हजार रुपये महिना घेईल मग पुण्याचे प्राईम लोकेशन कशाला हवं आहे पण पुणं आहे हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुण्यात राहणं म्हणजे काय खाण्याची काम आहे नाही नाही हा फायनल रेट आहे घ्यायचं तर घे नाही तर भरपूर माझ्याकडे कस्टमर्स आहे हं नाही नाही उलट मी वाढवू शकते कमी नाही करू शकत हा मग मग स्वतःच्याच शहरात राहायचं ना स्वतःच्या घरी हां पंधरा हजार फायनल आहे आणि तुम्ही कधी येणार आहे तिघीजणी म्हणजे महिन्याभरात महिन्याभरात म्हणजे तोपर्यंत माझा फ्लॅट रिकामाच हां ठीक आहे ठीक आहे तसं बघा तुम्ही सोयीचं आणि तिघी पण सोबत या म्हणजे तिघींनाही वेगवेगळ्या सूचना द्यायची गरज नाही तसं मी आत्ता तुला सांगून ठेवते हे बघ मोठमोठ्याने स्पीकर चालणार नाही रात्री उशिरापर्यंत बाहेर भटकायचं नाही गपचूप घरात यायचं आणि रात्री अजिबात लाईट चालू ठेवायचे नाही लाईट बिल नाही नाही ते बरं ठीक आहे मग तुमचा तुमचा एक छोटा बल्प आणा आणि लावा तिथे आणि लाईट बिलचे मग मी पैसे वाढवेन बरं का हां आणि अजिबात हा भाऊ आहे हा मित्र आहे करून मुलांना तर अजिबातच आणायचं नाही माझ्या फ्लॅटवर आणि घाण अजिबात करायची नाही रोज रोजच्या रोज फरशी पुसली गेली पाहिजे कळलं का हां आणि बाहेरचं आणून तर अजिबात खायचं नाही नुसता नुसता कचरा करायचा नाही तू खूपच आर्ग्युमेंट करायला नको बघू गं माझ्याशी आर्ग्युमेंटमध्ये मी खूप माहीर आहे हो हो चालेल येऊन जा तशा अजून बऱ्याच सूचना होत्या पण तुला घाई दिसते मग भेटल्यावरच बोलू तशा त्या दोघींनाही मला बऱ्याच सूचना द्यायच्या आहे ठीक आहे ठीक आहे चालेल